हॅलो रविकन रेस्टोरंट हा हॅलो विषय असा आहे की आमच्या दहा एप्रिलला मुलाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी मला काही जेवण ऑर्डर करायचं आहे तुमच्या हॉटेलमधून हा तर कसं आहे माहिती काय मला मेनू तुमच्याकडे काय अव्हेलेबल आहे सध्या म्हणजे हा तर बघा त्यामध्ये मला व्हेज पुलाव पनीर सब्जी आणि इतर म्हणजे मटर पनीर असं मेनू हवे आहेत आणि एक्स्ट्रा सॅलड वगैरे असं असेल चालेल त्यामध्ये ॲडिशन माणसं बघा माणसं तुमची तरी पण चाळीस एक माणसं आहेत आमच्या इथे हा पण टेस्ट वगैरे चांगली आहे ना जेवणाची तुमच्या हा नाही ठीक आहे तुझं फेमस आहे हॉटेल ओके ठी ठीक आहे सगळं पण ते मेनू ऑर्डर आपल्याला दहा एप्रिलला हा संध्याकाळी चार वाजता बरोबर चार वाजता आलं पाहिजे ते बाकी तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं आहे ते माणसं म्हणजे आमचे ते सर्व करायला आहेत तुम्ही त्या वेळेत पोहचण्याचा प्रयत्न करा म्हणजे कसं आहे पुढे काय प्रॉब्लेम नको आपल्याला कोणते

हा तर त्यात कसं आहे माहिती आहे जेवणामध्ये एक मी विषय असा आहे की ते जेवण तुमचं आहे ना बघा कशी माणसं आमच्या इथे काही डायबेटिक पेशंट आहेत काही रेग्युलर नॉर्मल असतात आपले जे तर त्याप्रमाणे मला बघा काही जेवण एकदम मिडीयम स्पायसी पाहिजे एकदम जास्त पण नको आणि स्वीटमध्ये पण तसंच आहे जास्त स्वीट नको मिडीयममध्ये जेवण पाहिजे आपल्याला मिडीयम टेष्ट टेस्ट मिडीयम पाहिजे आपली हा तर बघा आठवणीत विसरू नका म्हणजे मला परत सांगायला पाहिजे तुम्हाला त्या डेटला बरोबर परफेक्ट दहा तारखेला चार वाजता तुमची माणसं आली पाहिजेत ओके ओके ओके थँक्यू थँक्यू